आता आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात जर बघितलं तर अनेक भाषा बोलल्या जात त्यातली एक मराठी भाषा अशी आहे की ती जे सगळ्यांना समजते सगळ्यांना बोलता येते ही भाषा अशी एक प्राचीन आणि समृद्ध भाषा आहे जी महाराष्ट्रात पहिल्यापासून चचाल प्रचलित आ आहे म्हणजे हीच ह्या मराठी भाषेचे एक वेगळेच असं विशिष्ट स्थान आहे मग ते विविध ऐतिहासिक सांस्कृतिक अशा भाषिक पैलूंमध्ये ते वेगळी ठरते सगळ्यापेक्षा जसं की ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा ह्यास् या मराठी भाषे म्हणजे शेकडो वर्षांच्या ऐतिहासिक परंपरा आहे परत व्याकरणाचा वेगळेपणा मराठी भाषा अशी वेगळी परंपरा आहे की त्यात क्रियापद विशेषण म्हणजे अशे वेगवेगळे व्याकरणाचे हे आहेत वापरल्या जातात तरच उच्चार आणि त्याचे शब्दरचना आपण वेगळी ठरते भार महाराष्ट्रात भाषेत की म्हणजे मराठी भाषेत उच्चार टोन म्हणजे प्रत्येकाचा लेगा असा वेगळाच ठरतो हे शब्दभांडारच असं वैशिष्ट्यपूर्ण त्यात असं एक म्हणजे विस्तार असा खूप मोठ्ठा आहे त्याचा आणि साहित्यिक वैशिष्ट्य पण आहेत त्यात मराठी भाषा एक अशी समृद्ध त्यात नाटक काव्य कादंबरी म्हणा किंवा लोकनिबंध यांचा सगळ्यांचा समावेश हा मराठी भाषेतच केला जातो